खेळताना दूर करण्यासाठी आनंद मिळवण्यासाठी खूप चांगला मार्ग आहे जेव्हा आपण खेळतो तेव्हा आपलं लक्ष फक्त खेळावर केंद्रित होतं आणि मनातले तणाव सर्व विसरला जातो मैदानात धावणे हसणं एकमेकाशी खेळणे एकमेकाशी मैत्री करणे यामुळे शरीरात चांगले हार्मोन्स तयार होतात जे आपल्याला आनंदी ठेवतात खेळताना मैत्रिणी सोबत वेळ घाल घालवता येतो मोकळं बोलता ना येतं आणि मन हलकं वाटतं काही लोकं एकटे असतात पण खेळामुळे त्यांना नवीन मित्र मिळतात आणि संवाद वाढतो घरचा किंवा अभ्यासाचा ताण तणाव थोडा बाजूला राहून खेळ खेळण्यामध्ये मन प्रसन्न होतं म्हणूनच खेळ हा तणाव दूर करणारा आणि आनंद ठेवणारा एक नैसर्गिक सोपा आणि आरोग्यदायी मार्गे आ आहे त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहतं